ज्या पर्यटकांना स्पोर्ट्स आवडतं तर ते असे भरपूर ठिकाणं आहेत जिथे वॉटर स्पोर्ट्स ते करू शकतात जसं आपलं गोवामध्ये भरपूर ठिकाणं आहेत जिथे वॉटर स्पोर्ट्स होतात मुंबईमध्ये आहेत त्यानंतर नागपूरमध्ये पण आता होतं आहे असं ऐकलं मी प पुण्यामध्ये आहे वॉटर स्पोर्ट्सचे तर वॉटर स्पोर्ट्स आहे त्याच्या व्यतिरिक्त ट्रेकिंगसाठी पण आपलं सह्याद्री पर्वताच्या ज्या रांगा आहेत ते कुठेही आपण जाऊ शकतो ट्रेकिंगला माथेरान महाबळेश्वर रायगड कोकणामध्ये भरपूर ठिकाणं आहेत ट्रे ट्रेकिंगची इकडे यवतमाळला पण ट्रेकिंगसाठी लोकं जातात तर जे जे ज्याला आवडतं किंवा कॅम्प करतात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जंगलं आहेत निसर्गरम्य वाता ठिकाणं आहेत महाबळेश्वरला आहे कोकणामध्ये गणपतीपुळेला आहे गोव्यामध्ये आहे तिथे जाऊन लोक कॅम्प करतात सहली करतात आणि मनोरंजनाचा आस्वाद घेतात